जरूर कोकणामध्ये राहिलो म्हणजे शेती आली मत्स्यमारी आली शेतकरी आले तर वेगवेगळ्या ठिकाणी किंवा वेग वेगवेगळ्या नैसर्गिक सान्निध्यामध्ये वसलेल्या शेती हा विषय मोठ्या प्रमाणामध्ये शालेय शिक्षणामध्ये सुद्धा मुलांना शिकवला जातो मग शेतीसाठी वेगवेगळ्या पानाचे स्त्रोत कोणकोणते तर पहिले म्हणजे नदी नदी नाला विहीर किंवा नैसर्गिक साधनसंपत्तीने बहरलेले एकटे एक एक एकटे गाव त्या गावामध्ये मिळालेल्या वेगवेगळ्या साधनसंपत्तीचा वापर हा शेतीसाठी केला जातो तर पाणी मोठ्या प्रमाणामध्ये कधीकधी एका गावामध्ये किंवा वेगवेगळ्या गावामध्ये पाण्याचा हा तुटवडा असतो किंवा पाणी हे मोठ्या प्रमाणामध्ये दूषित असते ते पाण्याचा आपण वापर केला तर आपल्या पिकांवर त्याचा दुर्लभ परिणाम किंवा उलटा परिणाम होऊ शकतो त्यामुळे आपल्या पिकाची वाढ कमी जास्त किंवा त्यांच्यावरती त्यांचा उलटा परिणाम झाल्याने मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी हा तोट्यामध्ये सुद्धा गेलेला आहे तसेच सरकारसुद्धा पाणी पुरवठा किंवा स्त्रोत जपण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कार्य करत आहेत गव्हर्मेंट किंवा सरकारी दृष्ट्या मोठमोठ्या अधिकारीसुद्धा मोठ्यामोठ्या गावांमध्ये किंवा छोट्या खेडांमध्ये जाऊन ते शेताची किंवा पाण्याच्या स्त्रोताची पाहणी करत आहेत तर त्यांना अवलंबून येत आहे की काही शेतकरी हे शेती करत नाहीत त्यांची शेती ओसाड आहे तरीसुद्धा त्यांच्या इथे पाण्याचे स्त्रोत हे कंटिन्यू चालू आहे त्यांना त्यांची गरज नुसतं नसताना सुद्धा ते स्तोत्र चालू आहे पण काही ठिकाणी अशी सुद्धा कंडिशन आहे की त्या शेतकऱ्याला त्या पाण्याच्या स्तोत्राचा तुटवडा पडत आहे जेवढं पाण्याची गरज आहे त्यापेक्षा त्यांना कमी पाणी हे उपलब्ध होत आहे त्यामुळे त्यांचा उलटा वा उपयोग किंवा उलटा वापर हा दुष दुसरे दुसरे शेतकरी करत आहेत किंवा त्यांच्यामध्ये भांडणंही निर्माण झाले आहेत कारण पाणी हा सगळ्यात मोठा आणि सगळ्यात जास्तीत जास्त होणारे भांडणे किंवा जास्तीत जास्त होणारे त्रुटी किंवा काही दूषित परिणाम हे पाण्यामुळे होत आहेत तर पाणी हे नुसते शेतीसाठी नाही तर दुसऱ्या पिकांसाठी दुसऱ्या इतर इत्यार्धी कामांसाठी सुद्धा त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो म्हणून पाण्याचा हा नेहमी तुटवडा लाभतो तो तरी जे गव्हर्मेंट ऑफिसर किंवा गव्हर्मेंट अधिकारी आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये भेट शेत शेतकऱ्याला भेट देऊन त्यांच्या त्यांची कारणे हे समजून घेत आहेत आणि त्यांच्या कारणांच्या नुसार ते त्यांच्या स्कीम किंवा पॉलिसीमध्ये बदल घडून घडून आणत आहेत कारण पॉलिसी बनवणे किंवा एखादी नवीन डेव्हलपमेंट करणे हे इतके गरजेचे आहे कारण ह्या स्त्रोतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तुटवडा हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे परंतु ह्यावर उपाययोजना करण्याचे काम हे नुसते शालेय किंवा अधिकाऱ्याचं नाही तर ते शेतकऱ्याचे आहे आपल्या शेताला किती लागण पाणी हे लागणार किंवा किती लागणार नाही याची पूर्व तयारी किंवा पूर्वकल्पना ही शेतकऱ्याला असते परंतु शेतीला लागणाऱ्या पाण्यापेक्षा जास्तीत जास्त पाणी आपण आपल्या शेतात घेतो त्यामुळे त्याचा परिणाम उलटा होतो पण तो आपल्याला दिसून येत नाही पण जेव्हा आपण काढणी किंवा हार्वेस्टिंगचे टाईम येतो तेव्हा आपल्याला लक्षात येते की आपल्या शेताला पाणी जास्त किंवा कमी लागले आहे म्हणून शेतकरीसुद्धा त्यांच्या येणाऱ्या त्रुट्या किंवा त्यांच्या येणारे काही चांगले वाईट संकल्पनाही त्यांनी अधिकाऱ्याला किंवा गव्हर्मेंटला पोचवले पाहिजे त्यानुसार गव्हर्मेंट पॉलिसी व स्कीममध्ये चेंजेस करून आणतो